आम्ही स्वच्छ भारत अभियानविषय आणि त्याचा आमच्यावर असा परिणाम झाला की त्याच्यामुळे आमच्या आजुबाजुचे परिसर हा स्वच्छ झाला आम्ही सुरुवातीला स्वच्छ भारत आभियान ही आमच्या शाळेमध्ये सरांनी राबवलेली प प्रक्रियेमध्ये सामिल झाला होतात त्याच्यामध्ये आम्ही स्वच्छ भारत अभियान याविषयी स् खूप प्रयत्न केले होते आणि आमच्या परिसरामध्ये स्वच्छता ही महत्त्वाचे आहे आणि स्वच्छता हे बऱ्याच प्रमाणामध्ये आमच्या इकडं आहे नेहमीच सगळे कचरा वेगळा सुका पुन्हा ओला कचरा वेगळा अशाप्रकारे आमच्या इकडे स्वच्छ भारत अभियान हे राबविले जातात